मी एक समाजकार्यकर्ता आहे मी माझे स्वतःचे शिक्षण स्वतःच्या पैशाने करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी समाजामध्ये प्रबोधन करतो फुले शाहू आंबेडकर यांचे विचार समाजा समाजातील लोकांच्या मनात मी रुजवतो जेणेकरून त्यांना इतिहास माहिती झाला पाहिजे आणि त्यांना त्यांच्यासाठी महापुरुषांनी कोणकोणते कार्य केले याची जाणीव झाली पाहिजे याकरिता मी कार्य करतो